हॅलो हां बोला ना ओके माझं नाव सुहास बामणकर नमस्कार बोला ना

ओके ओके ओके बघा तुम्हाला एक सांगतो मी ठाण्यामध्ये फिरण्यासारखं म्हणजे तलाव प्रसिद्ध आहेत इकडं आमच्याकडे येऊर हिल उपवन उपवन तलाव पाळी हे म्हणजे ठाणे शहराचं ओळखलं जाणारं तलावाचं ठिकाण आहे तसेच दुसरी गोष्ट आमच्याकडे ठाण्यामध्ये कोलशेत भागात आपलं कल्पतरू एक गार्डन आहे तिकडे भरपूर लोकं प फिरायला येतात आपल्या फॅमिलीसोबत गार्डनमध्ये कसं असतं हो हो ते सांगतो गार्डनमध्ये कसं एकदम म्हणजे म्हणतात ना एकदम एवढं मोठं पर स्थ स्थळ आहे ना ते की बघण्यासाठी लोकं असं म्हणजे गार्डन फिरण्यासाठी एक एन्जॉयमेंट म्हणून मस्तपैकी खाऊगल्ली आहे म्हणजे कसं एक मन प्रसन्न राहतं लोकांना वाटतं कुठेतरी एकदम मस्त एखादं चांगलं ठिकाणी आलो आहे एकदम मस्त म्हणजे कसं झाडीजुडी

हो आहे ना ठाण्यामध्ये खाऊगल्ली आहे ना ठाण्यामध्ये खाऊगल्ली आहे ना हो आहे ना दु हो दुर्गा हॉटेल आहे ना दुर्गा हॉटेल ह हो हो हो अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे आता जसं बघा येऊर हे कसं आहे तुम्ही तिकडे फॅमिलीला फिरायला घेऊन जाऊ शकता सर तसेच म्हणजे हां तसं सनसेट सनसेट पण आहे तिकडे बघण्यासारखं फिरण्यासारखं पुन्हा ठाण्यामध्ये दुसरं हां हो निसर्गरम्य निसर्ग हे येऊरला हो हो बरोबर अगदी बरो आणि पावसाळा असं हो हो पावसाळा असं म्हणजे सगळं हिरवंगार आहे आणि फिरायला पण खूप छान वाटतं आणि फॅमिलीला कसं बरं म्हणजे फिरण्यासारखे द फिरण्यासारखं बरं वाटतं धबधबेसुद्धा आहेत हो आहे ना मॉल्स आहेत आपल्याकडे आपल्याकडे विवियाना मॉल आहे कोरम मॉल आहे हो आणि तिथे जा हो आणि तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता लहान मुलांचे गेम्स आहेत मोठ्या लोकांचे सुद्धा गेम्स आहेत ओके ओके थँक सर